हॅलो हॅलो हा बोला हा बोला की बोला बोला

आहेत की आहे तुम्हाला पाहिजे ते साइजचे आता आमच्याकडे टू बी एच के आम्ही साधारण बा अकराशे स्क्वेअरफूट आहे तेराशे स्क्वेअरफूट आहे आहेत सगळे पण ते आता फर्स्ट फ्लोरला हे नाही आहेत पण वरच्या फ्लोरला आहेत सहाव्या फ्लोअरला सातव्या फ्लोरला आहेत हो होय होय होय होय त तरी आहे की स स साधारण सहा हजार रुपये स्क्वेअरफूट

हा हा फरक पडेल की पडेल पडेल आपण तसं हे करता येईल की विचारू आपण विचार करू करून घेऊ ना काय प्रश्न नाही होय होय हो सगळी कागदपत्र व्यवस्थित आहेत काय प्रश्न नाही आहे हो हो हो हो सगळं झालं आहे प्लॅन अप्रूव्ह झालेलं आहे सगळं आहे नगरपालिकेची परवानगी आहे ब येणे ऑर्डर आहे सगळं आहे काय आता उद्या उद्याला तरी सकाळी चालू शकते आम्ही आहोत की साईटवर आमचं ऑफिस आहे हे लोकेशन आहे हे बघा रंकाळ्याच्या मागच्या बाजूला आहे हा चांगला आहे परिसर चांगला आहे रंकाळाच्या मागच्यासमोर रंकाळा आहे तिथं मोठा रोड झालेला आहे सगळं काय बाकी काय प्रश्न नाही आहे सगळं आहे तिथे तुम्ही या तरी बघा तुम्हाला पसंत पडल्यानंतर आपण बोलूया

आहे पा पार्किंग विथ पार्किंग आहे पार्किंग एक तुम्हाला तर एक वेगळं घ्यायला लागणार ते खाली आहे आमच्याकडे खाली पार्किंग आहे त्याच्यानंतर वरती आम्ही आणखी एक इलेक्ट्रॉनिक पार्किंग आहे आणि मग आमची सगळी भ हे चालू होती होय होय हो त्यामुळे होय सगळ्या सोयी आहेत काही प्रश्न नाही मोठी सोसायटी याची बाबा मोठी सोसायटी होणार आहे नाही सांगून ठेवलेले आहेत तुम्ही आला जर तोपर्यंत कुणी नाही आलं तर आपण तोही विचार करू म्हणजे तुम्ही आलाच अजून त्यांनी सांगितलं असं कं ओळखीचं आहे की बाबा आम्हाला तर या म्हणून सांगितलं आहे मी येतो असं सांगितलं आहे समजा त्याच्या आधी तुमचा जर हे झाला तर तसं करता येईल ना लिगलाईट वगैरे आहेत आमचे इथे कुलकर्णी म्हणून होय होय आहे सगळे तुम्हाला ते आम्ही देतो काय प्रॉब्लेम नाही त्यांचा फोन नंबर देऊ सगळं देऊ तुम्ही म्हटलं तर त्यांना भेटू शकताय कागदपत्राच्या बाबतीत काही प्रश्न येणार नाही नाही नाही नाही काय नाही काही येणार नाही सगळी कागदपत्र दिली की एक आठवड्याभरात तुमचं हे ॲप्रूव्ह होतं नगरपालिकेतनं मंजूर झालेलं आहे सगळं झालेलं आहे प्लान मंजूर आहे आमचे सगळे आम्हाला परवानग्या मिळालेल्या आहेत आ अठ्ठावीस अठ्ठावीस महारेराखाली तो आम्ही आमचा नोंदणी झालेली आहे अठ्ठावीस जानेवारीपर्यंत आमचं हे आहे हां चालेल हां या दाखवायला दाखवूया या या हा चालेल चालेल हो हा सॅम्पल नाही केलेलं अजून खाली आमचं बांधकाम सुरू व्हायचं आहे आता हे केलं तुम्ही आलात प्लॅन दाखवतो हा ओके ओके ओके हा